युटूबवरील माझ्या आवडीचे रेसिपी चॅनल म्हटले की आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये मला खूप छान चॅनल वाटतं आणि त्यावर खूप छान छान पदार्थ बनवलेलं शिकवले जाते व ते मी प्रत्येक वेळेस बघत राहते आणि युटूबवर म्हटलं की मी पहिले ते चॅनल लावते आम्ही सारे खवय्ये आणि ते मी आधीपासूनच बघते आम्ही सारे खवय्ये ह्या चॅनलवर खूप सारे रेसिपी छान छान बनवायला लावतात व ते शिकवतात खूप छान छान म्हणून मी ते रेसिपी बघते आणि घरी पण त्याचे प्रयत्न करते की तो पदार्थ छान बनतो की नाही तसेच मी त्यावर बिर्याणी बनायला शिकले आणि खीर बनवायला शिकले आणि पनीरची भाजी पण बनवायला शिकले तर मी ते घरी पण खूप वेळा प्रयत्न केला तर ते खूप छान बनलं पण ते जेवण आणि मी सर्वांना दिलं ते खूप त्यांना पण छान वाटलं आणि मी त्या रेसिपी चॅनलवर बघते पण ते खूप सारे येतात मी पहिल्यापासून ते बघत होते रेसिपी कशा बनवतात आणि मी सेम तसंच बनवून बघितलं तर ते खूप छान झालं म्हणून माझ्या आवडीचा कार्यक्रम आहे